भारताच्या फॅशनबद्दल म्हणायचं तर पूर्वीपासून भारतात सुती कपड्यांचीच फॅशन आहे पूर्वी भौगोलिक परिस्थिती अनुसार लोकं कपडे घालायचे ते आपल्या संस्कृती व हवामानाशी निगडीत होते भारताची फॅशन पूर्वी तर मेनली सुती कपड्याचीच असायची कारण भारत तसा उष्णकटिबंधीय प्रदेश आहे गरमीचे प्रमाण खूप आहे आणि त्याप्रमाणे स्किनला फ्रेंडली असायची अशी ती सुती कपडे भारतात सिल्क पण उत्तम प्रकारे बनतात सिल्कचे पण साड्या वापरल्या जातात सिल्कचे कपडे पण वि विविध प्रकारचे वापरले जातात पूर्वीपासून भारतात सिल्कचे कपडे आणि कॉटनचे कपडे घालायचे भारतात बरेच प्रांतात साडी ही महिलांचा मु मुख्य पोषाख आहे सुती साड्या आणि सिल्कच्या साड्या खूप घालतात पण आता म्हटलं तर हळूहळू भारतात पाश्चिमात्य फॅशनचा पण पगडा पडत चालला हाय बरेच लोक सिंथेटिक कपडे वापरतात तर सिंथेटिक कापड वापरल्याने स्किनचे प्रॉब्लेम वाढतात परत काहीही लांडे कपडे घालत आहेत अगदी अंगाला चिकटेल असे टाईट असे कपडे घालतात पण हे सगळे कपडे घालण्यामुळे आपल्या शरीरावर त्याची खूप शरीरावर त्याचा खूप परिणाम होतो त्यामुळे सिल्कचे कपडे किंवा कॉटनचे कपडे वापरणं हे खूप चांगलं आहे पाश्चिमात्यचा असरप्रमाणे आता आपण बरेच ठिकाणी मोठ्या शहरात पाहिलं तर बऱ्याच जणांचे असे कपडे दिसतात पण खास करून सांगितलं तर मला तर सुती कपडेच आवडतात आम्ही सुती कपड्यांचेच